आताच्या काळामध्ये वेळ कमी असल्यामुळे धावपळीचं युग असल्यामुळे मुलांचं चालणं हे कमी का बंद झालेलं आहे पण हे माझ्या मते गलत आहे कारण आपला जो शरीराचा विकास आहे हा चाललं पाहिजे शंभर पावलं तरी चाललं पाहिजे रोज सकाळी फिरलं पाहिजे दोन किलोमीटर तर हे आता मोटरसायकल आल्यामुळे कोणी असं पैदल चालायला तयार नाही ते हे गलत आहे तर पैदल पण चाललं पाहिजे आपल्या शरीराचा विकासासाठी आणि आपल्या हेल्थसाठी हे आवश्यक आहे तर हे आता मोटरसायकल जे आलेले आहे तर त्या कमी करायला पाहिजे त्याच्यामुळे प्रदूषण पण वाढत आहे आणि एका घरात जर चार लोक असेल तर चार लोकांना पण स्पेशल स्पेशल मोटरसायकल आहे तर त्याच्यामुळे हे पेट्रोलची महागाई पण वाढलेली आहे आणि सायकल जे आले आहे आता तर त्या पण इलेक्ट्रिक आलेल्या आहे तर ते पण गलत आहे साधी सायकल आधीची जी होती तीच बेस्ट होती आणि तशीच असायला पाहिजे ना ती सायकलने मुलं फिरले पाहिजे असं मला वाटतं तर